हॅलो हां बोला

नमस्ते बोला बोला

अरे वा उत्तम

अरे ओके ओके

स्पोर्ट्स वगे स्पोर्ट्स वगैरेंचे ॲक्टिविटज हां हां हां हां हो जरू जरूर सांगतो तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तुमचं अभिनंदन की तुम्ही मराठी मिडियममध्ये ॲडमिशन घेताय तुमच्या नातवाची आणि आता हा ट्रेंड हळूहळू बदलायला लागला आहे म्हणजे गेली जवळजवळ वीस पंचवीस वर्ष तीस वर्ष लोक इंग्लिश मीडियम इंग्लिश मीडियम करत होते आता आमच्याकडे मराठी मिडियमसाठी इन्क्वायरी परत यायला लागले आहेत की आम्हाला आमच्या मुलाला मराठी मीडियममधून शिकवायचं आहे हा गरजेच आहे कारण मातृभाषेतून शिकलं की लवकर समजतं त्यानिमित्ताने मराठी भाषेचा मराठी भाषेतली पुस्तकं वाचली जातात नाहीतर आपली पुस्तकं कोण वाचत नाही हल्ली इंग्लिश मिडियममध्ये शिकल्यामुळे सो आपल्या शाळेमध्ये मराठी मिडियमसाठी दोन स्वतंत्र डिविजन्स आहेत दोन स्वतंत्र तुकड्या आपण केलेल्या आहेत मुलांच्या की त्या एक्सक्लुसिव्हली मराठी मिडियमधूनच मु शिकणाऱ्या मुलांसाठीच केल्या आहेत आपण आणि आपल्या शाळेमध्ये स्पोर्ट्स आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीज या दोन्ही ॲक्टिव्हिटीज खूप मोठ्या प्रमाणात चालतात म्हणजे मुलांच्या फक्त अभ्यासावर नाही तर त्यांच्या इतर सर्वांगीण विकासावर भर दिला जातो तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही पण गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या शाळेने अनेक इंटरस्कूल कॉम्पिटिशन्स इं हा म्हणजे आंतरशालेय स्पर्धांमध्ये विशेषतः खेळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बक्षिसं मिळवली आहे आहेत आपले काही लोक आता महाराष्ट्र राज्य स्पर्धेमध्ये किंवा इव्हन देशाच्या याच्यात पण खेळत आहेत स्पोर्ट्समध्ये बरोबर बरोबर बरोबर आणि आणि आपले जे मराठी खेळ आहेत कबड्डी खो खो यासारखे ह्या शा ह्या खेळांनासुद्धा आपल्या शाळेत प्रोत्साहन दिलं जातं तसंच क्रिकेट फुटबॉल टेबल टेनिस हे म्हणजे मैदानी खेळांमध्ये पण आपली मुलं पुढे असली पाहिजेत तर याही दृष्टीने आपण प्रयत्न करतो बुद्धिबळासाठी वेगळे वर्ग आपल्या शाळेमध्ये चालवले जातात आपल्या शाळेला हो हो हो हो बरोबर आणि आपल्या शाळेला हां आणि आपल्या शाळेला मोठ्ठं मैदान आहे म्हणजे शाळेचं स्वतःचं स्वतंत्र फक्त खेळांसाठी राखून ठेवलेलं मैदान आहे आणि काय शाळेमध्ये हां येस येस हो

आणि आपण आणि आपण आपल्या शाळेचं मैदान इतर कुठल्याही कारणासाठी म्हणजे लग्न समारंभांसाठी देतात किंवा अन्य काही फंक्शनसाठी आपण ते देत नाही आपण फक्त मुलांनी रोज सकाळ संध्याकाळ येऊन खेळावं एवढ्यासाठी ते मैदान ठेवलेलं आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची होती आपल्या शाळेमध्ये म्हणजे खेळांबरोबरच इतर कलाकौशल्यालाही वाव दिला जातो आपल्या शाळेमध्ये आता काही उद्योग व्यवसाय कौशल्य विशेषतः आठवी नववी दहावीतल्या मुलांना शिकवली जातात म्हणजे तुमच्या मुलाला आत्ता ॲडमिशन घेताय पण आपल्या शाळेमध्ये ते पण व्यवसायाभूमु भीमुख अभ्यासक्रम पण चालवले जातात की ज्याच्यामुळे मुलांनी हो हो म्हणजे आठवीनंतरच कारण तोपर्यंत त्या मुलांच्या अंगात तेवढी ताकद तर यायला पाहिजे तेवढी समज पण आली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण पहिली ते सातवी त्या मुलांची शारीरिक आणि मानसिक तयारी करून घेतो आणि आठवी नववी दहावी व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम की ज्यामुळे त्यांनी नोकरीवर अवलंबून राहता कामानये त्या मुलांना स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करता आला पाहिजे अशा दृष्टीने आपण त्यांची आणि हे गेल्या दोन तीन वर्षातलं आहे त्यामुळे अजून त्याला यश मिळायला थोडासा वेळ लागेल

हो हो निश्चितच मदत करतात येस येस येस नोकऱ्या न करता म्हणजे आता सरकारच्या पण ह्या सगळ्या गोष्टींना खूप चालना दिली जाते सरकारी स्तरावर आणि मे बी येत्या पाच दहा वर्षात ही पिढी बदलेल की आपल्या वेळेला आपण हां आपल्या वेळेला आपण फक्त नोकरीबद्दल करत होतो येस हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त तसंच आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या सांस्कृतिक कला विभाग पण फार महत्त्वाचा आहे म्हणजे त्याच्यातून पण आपण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशाची आणि आपल्या राज्याची संस्कृती कशी जतन केली जाईल कशी वाढवली जाईल ह्याकडे पण आपण लक्ष देतो आपल्या शाळेत अंतरशालेय स्पर्धा घेतल्या जातात सो आपल्या हो हो हां येस आप आपल्याकडे दोन्ही प्र प्रकारे शिकवलं जातं ज्यांना संस्कृतमध्ये करिअयर करायचं आहे किंवा संस्कृतची पूर्ण माहिती घ्यायची आहे त्यांच्यासाठी शंभर मार्काचं संस्कृत पण आहे आणि काही जणं म्हणतात की ना आम्हाला हिंदी संस्कृत पाहिजे तर त्याही हां तर तशी पण काही मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण वेगळे क्लासेस घेतो आहे मग त्या विषयांचे नाही नाही नाही संस्कृतची तोंडओळख केली जाते कारण आपल्या शाळेमध्ये दिवसाची सुरुवातच मुळी संस्कृत प्रार्थनानी केली जाते रोज सकाळी मराठी किंवा संस्कृत किंवा हिंदी विषयातला एक कुठला तरी श्लोक किंवा अभंग किंवा एखादं वचन घ्यायचं आणि त्याच्यावर विद्यार्थ्यांना दोन ते तीन मिनिटं बोलायला दिलं जातं आणि वर्गातल्या हां बरोबर नाही नाही म्हणजे विद्यार्थ्यांच्याबरोबर पालकांचा पण अभ्यास होतो कारण सातवी आठवीतल्या सातवी आठवीतल्या हां नाही नाही सातवी आठवितल्या विद्यार्थ्याला पाच मिनिटं बोलायचं किवा तीन ते चार मिनिटं माईकवरून बोलायचं आणि ते सगळ्या वर्गामध्ये ऐकू जातं तो बोलतो ते लाऊडस्पीकरवरून तो पब्लिक ॲड्रेस सु

आईवडिलांच्या कानी पडतं त्यां हां आणि त्यांनी त्यांना त्यातले जे अर्थ ते त्यांना शिक्षकांबरोबर ते घरी पण विचारतात की अरे याचा अर्थ काय किंवा ह्याच्यावर मी कसं बोलू तर अशा दृष्टीने अशा दृष्टीने मराठी संस्कृत आणि हिंदी या तिनही भाषांमध्ये आपण मुलांना शिक्षण द्यायचा प्रयत्न करतो आहे इंग्लिश ही ज्ञान भाषा आहे आणि त्याचं काही महत्त्व एवढ्याच कमी होणार नाही पण आपली संस्कृती टिकवण्यासाठी हे सगळं करायला पाहिजे आपल्याला हां बरोबर हो ऑनलाईन ॲडमिशन बरोबर बरोबर आमच्या शाळेचे हां सांगतो तुम्हाला फॉर्म ऑनलाईन जरी भरला तरी ॲडमिशन घेण्यासाठी मुलाला आणि त्याच्या पालकांना किमान एकदा तरी शाळेमध्ये यावंच लागतं ॲडमिशन ऑनलाईन दिली जाते मुलगा मुलगा शाळेत दाखल करून घेतला जातो आणि आमच्या शाळेचं आमच्या शाळेचं कार्यालय हे सोमवार ते शनिवार आणि मुद्दाम आम्ही शनिवारी पण ठेवलं आहे की ज्यांना शनिवारी सुटी आहे त्या लोकांना शनिवारी पण जमेल असं आणि हे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत चालू असतं पुढच्या वर्षाचे पुढच्या वर्षाची प्रक्रिया आपण चालू झालेलीच आहे आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरण्याची मुदत आहे तर हे फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरले आहेत तरी फॉर्म देण्यासाठी म्हणजे तुम्ही ऑनलाईन सबमिट करा फॉर्म ऑनलाईन क्लिक करून पण पर्सनली तो फॉर्म आणून द्यावा लागतो त्यानिमित्ताने मुलाला शाळा बघता येते आणि येताना फक्त पालकांनी नाही यायचं आहे येताना मुलांनी पण यायचं आहे येताना मुलांनी पण यायचं आहे आणि दुसरीच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे म्हणजे आमची शाळा सोमवार ते शुक्रवारच चालते मुलांसाठी शाळेच कार्यालय शनिवारी सुरू असतं हां पण शाळा सोमवार ते शुक्रवार आहे आणि शनिवारी फक्त चौथीपासून ते दहावीपर्यंतच्या मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम शाळा राबवते त्या उपक्रमांमध्ये भाग घेणं हे ऐच्छिक आहे पण मला असं वाटतं की ऐंशी टक्के मुलं त्या उपक्रमांमध्ये भाग घेतात

असतो हो हो हो हो अणि त्या नि बरोबर येस फायदाच होणार आहे फायदाच होणार आहे आणि तुम्ही मला वाटतं मुलाला जरूर शाळेमध्ये घेऊन या तुम्ही आजी आजोबा आलात तर फारच उत्तम आहे म्हणजे तुम्हाला पण शाळा बघता येईल कारण तुम्ही या शाळेचे माजी विद्यार्थी आहात तर तुमची हां येस जरूर या जरूर या जरूर या हो हो हो तुम्ही तुम्ही याल त्यावेळेला मी शाळेत असेन आमचे शिपाई किंवा कोणीतरी बाहेर असतील त्यांच्याकडे तुमचं नाव सांगा मग मी जरूर तुम्हाला वेळ देईन आणि जरूर भेटा कारण तुम्ही शाळेचे माजी विद्यार्थी आहेत याचा मला खूप आनंद आहे या या या या या या या या जरूर या ओके धन्यवाद येस हो हो धन्यवाद या जरूर या जरूर या येताना फॉर्म आणायला विसरू नका हां म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरलात तरी चालेल त्याची हां प्रिंटआउट घेऊन या येताना दोन फोटो आणायचे फीचं वगैरे काय आहे ते तुम्हाला शाळेतल्यानंतर कळेल ते ऑनलाईन पण तुम्हाला दिसतंच फीचं किती फी आहे कुठल्या वर्गाची काय काय सोई आहेत ते सगळं आमच्या शाळेच्या वेबसाईटवर तुम्हाला दिसेल येस उत्तम उत्तम या या या जरूर या धन्यवाद